नमस्कार हो हो हो मला एक पंधरा वर्षांचा मुख्याध्यापक पदावर आणि पाच वर्षांचा शिक्षक पदावर काम केल्याचा अनुभव आहे पंधरा वर्षं मुख्याध्यापक आणि पाच वर्षं शिक्षक म्हणून काम केलं आहे हो

हो हो हो हो शिस्तीचं पालन करावंच लागेल हो माझा पी एच डीचा विषय आहे मराठी पौराणिक कादंबरीचा अभ्यास पौराणिक माझं दोन हजार वीसमध्ये हो

हो हो हो हो हो हो हो येऊ शकतो मी काय अडचण नाही येणार हो हो हो हो हो हो हो राहायची स्वत लाच करावी लागते व्यवस्था काय नाही आता पगार आता जो शासनाच्या नियमाप्रमाणे मुख्यध्यापक पदाला जे स्केल मिळतं ते मिळायला पाहिजे हो हो आता इतर जे आहे स्कॉलरशिप ज्या असतात शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बसवणं मग टॅलेंट सर्चच्या काही परीक्षा असतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बसवणं आणि त्यांना स्पर्धापरीक्षांची माहिती विद्यार्थी दशेतच व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणं याचे उपक्रम मी यापूर्वी राबवलेले आहेत हो हो हो त्याच्यासाठी व्याख्यानमाला हो त्याच्यासाठी विज्ञान प्रदर्शन गॅदरिंग असते गॅदरिंगमधून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला असेल साहित्य असेल व्याख्यानमाला हो हो हो हां नाही मी इतर इतर कुठला व्यवसाय करत नाही आहे आणि फक्त शाळा आणि आपली नोकरी ए याच्यावरतीच मी माझं लक्ष केंद्रित करत असतो हो हो हो हो हो हो हो हां हां हां हो हो हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू